आमचा जो बुलढाणा जिल्हा आहे ते निसर्गरम्य वातावरणातलं आहे म्हणजे इथे डोंगरदऱ्या म्हणाल तर खूप छान आहे पण आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वच्छतेचं जर तुम्ही विचाराल तर आमच्या इथे रोज कचऱ्याची गाडी येते रोज कचरा घेऊन जाते फक्त रविवारी प्रत्येकाला सुट्टी हवी असते म्हणून कचऱ्याचा जो कचरा नेणारा जो माणूस आहे त्यालासुद्धा सुट्टी हवी असते पण पाणीचं म्हणाल तर आमच्या इथे दर चार दिवसाला नळ येतात पाणी स्वच्छ येते आणि ज्या साफसफाई करणाऱ्या ज्या लेडीज आहे रोडवरचं म्हणा किंवा आजूबाजूच्या परीसाजरातली सफाई म्हणा तर रविवारचा बाजार झाल्यानंतर आमच्या इथे साफसफाई करायलासुद्धा लोक व्यवस्थितपणे येतात व्यवस्थितरित्या ते त्यांचं त्यांचं सगळं पार पाडतात आणि त्यानंतर नगरपालिकेतले जे लोक आहे कचरापेट्या वगैरे प्रत्येक नगरामध्ये किंवा प्रत्येक गल्लीमध्ये एक कचरापेटी आहे सगळे रस्ते साफ करून झाल्यानंतर ते कचरा जाळून टाकतात किंवा कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकून घेऊन जातात व गावाच्या बाहेर एका डोंगर किंवा दऱ्यांमध्ये तिकडे ते कचरा नेतात आणि तिकडेच जाळून वगैरे टाकतात अशाने काय होतं की आपलं गावसुद्धा स्वच्छ दिसतं आणि सगळा परिसर स्वच्छ दिसतो व आरोग्याला आपल्याला ते चांगलं राहतो